मला बऱ्याच वेगळ्यावेगळ्या प्रकारचं जेवण आवडतं आणि मला स्वतःला बनवायची खूप आवड आहे जनरली मी वेगळ्यावेगळ्या प्रकारचे क्विझिन ट्राय करत असतो सगळ्यात आधी बाजारात जाऊन सगळं सामान आणायला इंटरनेटचा वापर करून यूट्यूबवर व्हिडिओ बघायला मला आवडतं आणि मग मी त्यानुसार सगळी सामानाची यादी करतो आणि जनरली जे पदार्थ आपण घरी बनवत नाही असे पदार्थ थोडे चॅलेंज घेऊन बनवायला मला जास्ती आवडतात तर सगळ्यात आधी मी सगळ्या पदार्थांची यादी करतो बाजारात जाऊन सगळे पदार्थ घेऊन येतो आणि नंतर एक एक पदार्थ बनवतो आणि जशी रेसिपी बनवली म्हणजे सांगितली असेल जशी रेसिपी तसं करून स्वतःचे पण काही मी इन्पूट देतो आणि या सगळ्यातून खूप मला मजा येते मी बाकीच्यांना पण काही गोष्टी करून खायला घालतो मला पर्टिक्युलरली फ्रेंच आणि इटालियन अशा गोष्टी बनवायला खूप आवडतात माझ्या हातचा पिझ्झा खूप चांगला होतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पिझ्झा मी बनवतो पिझ्झाचा बेस बनवायला मी आमच्या गल्लीतल्या एका आजोबांकडून शिकलो त्यांनी मला सांगितलं की यासाठी लागणारे जे सगळे मटेरियल आहेत ते आपल्याला जवळच मिळू शकतं आणि सगळी कृती त्यांनी मला दाखवली आणि मी त्यांच्याकडून ते शिकलो आणि तेव्हा माझ्याकडं मोठा चांगला ओव्हन नव्हता पण छोट्या ओव्हनमध्ये ते मी पदार्थ बनवायला शिकलो आणि आता हळूहळू त्याच्यामधली बरीच व्हरायटी मला येते तसंच पास्तासारख्या ज्या अवघड डिश आहेत त्या पण मी बनवतो आणि ते मला खरंच खूप आवडतं